हो सर बोला की फाय सीटरपेक्षा जास्तमध्ये जर आपल्याकडे आत्ता किया सॉनेट आहे सीडानमध्ये जर बघत असाल फाय सीटरमध्ये आहे ती सीडानमध्ये बघत असाल तर सेल्टॉस आहे अजून भरपूर व्हेरियंट्स आहेत आपल्याकडं हो सर तसं म्हणाल तर मग आपल्याकडं सोनेट बेस्ट वेरियंट आहे सध्या सर ते मॉडेल स्टार्टिंग रेंज आपली एकोणीस पॉईंट एकोणपन्नास आहे

हॉर्सपॉवरमध्ये नाही सर आपलं इंजिन सी सीमध्ये येतं आहे ते आपलं आत्ता सध्याचं इंजिन जे आहे ते सतराशे सी सीचं इंजिन आहे दोनशे वीस न्यूटन मीटरचा टॉर्क आणि एकशे वीस बी एच पी हाय परफॉर्मन्स इंजिन्स आहेत अगदी फोर बाय फोरमध्ये पण अवेलेबल आहे आपल्याकडं जर तुम्ही कुठं ऑफरोडिंगला वगैरे जाणार असाल तर ओनर आपण सेकेंडमध्ये बघत असाल तर सर आपल्याकडं सेकंडमध्ये पण कार्स आहेत पण आपल्याकडं मोस्टली फर्स्ट हॅन्डच असतात आपलं स्वतःचं शोरूम आहे

फॉर्मॅलिटीज सर तुम्ही कसं कॅश करणार आहे सगळं का हे करणार आहे काय म्हणतात त्याला ई एम आय करणार आहे तर ई एम आय करणार असाल तर कुठल्या कंपनीचा करत आहे ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात डाउन पेमेंट डिपेंड करतं आहे तरी आमच्या अंदाजानुसार वीस टक्के डाउन पेमेंट करायला लागेल तर एकोणीस आपण वीस लाख कन्सिडर केलं तर चार ते साडेचार लाख रुपये आपल्याला डाउन पेमेंट करायला लागेल सर वरची अमाऊंट आपण ई एम आयमध्ये घेऊ शकतो आहे किती वर्षाचं करणार आहे दोन वर्षाचं म्हणाल तर मी कॅल्क्युलेट करून सांगतो एक मिनिट कॉलवर राहा हप्ता सर नियरली मंथली आपल्याला तेवीस हजाराचा हप्ता बसेल तेवीस हजारच्या रेंजमध्ये हप्ता बसेल आपल्याला नियरली हो सर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर एकदा येऊन शोरूमला व्हिजिट देऊन जा मी तुम्हाला सगळे डिटेल्स जे असतील ते देतो आहे तुमचं आपण कोटेशन पण काढू या